हॅलो हां मी साताऱ्याला आलो होतो सातारा जिल्हावरती मॅ मध्यवर्ती बँकच्या बँकमध्ये माझं काम होतं आणि मी स्कूटर माझी पार्किंगमध्ये लावली होती आणि स्कूटरला चावी तशीच राहिली होती आणि ती स्कूटर चोरीला गेलेली आहे आम्ही माघारी येईपर्यंत दोन तासाचं काम होतं ती स्कूटर मला सापडली नाही स्कूटर माझी चोरीला गेलेली आहे असा मला संशय येत आहे तर याच्या आधी तुमची स्कूटर चोरीला गेली होती ना मग तुम्ही कुठे तक्रार केली होती आर टी ओ ऑफिसला का चालेल आर टी ओ ऑफिस कुठे आहे जिल्हा परिषदेच्या इथं का आर टी ओ ऑफिसला तक्रार कोणाकडे करायची स सहकारी आधिकारी का आणि काही काही तक्रार करावी लागते तक्रारीमध्ये नाव पत्ता आणि गाडीचं कागदपत्रे आणि कुठून चोरीला गेलेले आहेत त्याचा पत्ता द्यावा लागतो होय का हा चालत आहे तुमची स्कूटर तुम्हाला माघारी भेटली का होय का किती दिवसात आठ दहा दिवसामध्ये भेटली होती चालत आहे हां आर टी ओ ऑफिसला जायचं आणि कुणाला भेटायचं आर टी ओ ऑफिसमध्ये सहकारी कार्यकारी का त्यांना भेटायचं का चालते आणि त्यांच्याशी कशी तक्रार कशा पद्धतीने करायची कशाविषयी बोलायचं असं स्कूटर चोरीला गेली ह्या ह्या ठिकाणावरून गाडीचे लायसन्स कागदपत्रे डॉक्युमेंट आणि एस टी कार्ड लागते का होय का हा चालत आहे आणि ती सगळं डॉक्युमेंट वगैरे आहेत रेडी आणि तक्रार दिल्यानंतर किती दिवसात आपली बाईक आपली स्कूटर भेटेल आपल्याला असं वाटत आहे मला दहा बारा दिवसामध्ये भेटेल ना हो चालेल चालेल हां धन्यवाद